वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पेपर विकत भेटतात तर आमच्या भागात लोकमत पुण्यनगरी लोकसत्ता असे खूप सारे पेपर आहेत जे आमच्या भागात उपलब्ध असतात तर त्या सगळ्यांमध्ये आम्ही लोकमत व पुण्यनगरी आमच्या भागात ह्यांची विक्र विक्र्यांची प्रमाणता जास्त आहे व लोक लोकमत हा असे काही पेपर वाचल्यामुळे आपल्या शेजारपाजारच्या गोष्टी आपल्या भारतात काय चालू आहे व उद्या कोणती सूचना येणार आहे का उद्या काय होणार आहे उद्या काय घडणार आहे मागं काय घडलेलं आहे हा ह्या गोष्टी खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्याला समजण्यात येतात आपल्याला कळतात व आम्ही जास्त प्रमाणात आमच्या इथं लोकमतच विक विकतात व लोकमतच घेतात आणि आवडता स्तंभ म्हणजे खेळ म्हणजे स्पोर्ट्स हे आमचा खूप आवडता स्तंभ आहे कारण खेळ खेळल्यामुळे मानसिक बल वाढते व शारीरिक बल वाढते खेळ खेळल्यामुळे खेळांमुळे आपला देश खूप समोर गेलेला आहे मागच्या काळापेक्षा ह्या काळामध्ये खेळांमध्ये खूप सारे राज्य सगळे देश समावेश करत आहेत सगळे खेळ खेळत आहेत बुद्धिबळ बुद्धिबळमुळे बुद्धी वाढते आजकाल असं बिलकुल झालेलं आहे की खेळामुळे असं काही वाईट घडेल ह्यामुळे आवडता स्तंभ खेळ आहे